नमस्ते पुष्पांजली हाय हां बोला ना हो हो हो मागे पण आम्ही मॅडम सवाई गंधर्वसाठी आपली पुष्परचना सगळी स्टेज डेकोरेशन आणखीन निमंत्रितांना देण्यासाठीचं हे काम आपण केलेलं होतं ह्यापूर्वी तर यावेळेची काही वेगळी थीम किंवा वेगळं काही डोक्यात असेल तर तसं सांगा नाहीतर मग आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व हे फुलांचे डेकोरेशन मिळू शकेल आपल्याला म्हणजे रविवारचं मला वाटतं दोन सत्रात असतो ना सकाळ आणि संध्याकाळ तर मग त्यासाठी आपल्याला संध्याकाळी पुन्हा बदलून हवी असं असेल तर म्हणजे टोटल सहा सत्रांचं

बरं हो बुकेज राईट मला

हो हो हो दररोजची पन्नास लागतील का एकूण पाच सहा दिवसांचे मिळून ते पाच दिवसांचे दररोजची मला तुम्ही बरं हो बरं बरं हां आलं लक्षात हो हो

हो हो तो आपला नेहमीच नेहमीचा आपला ठरलेला असतो बुके ताई तो आणि

हो आणि मो मग आता तुमची ऑर्डर जर बल्कमध्ये असेल तर डिस्काउंटमध्ये करून देऊ हां तर मग एकदा हां ठीक आहे ना करता येतील तसे

हो चालेल मी एक काम करू का मॅडम हो मी एक काम करू का आपण केव्हा फ्री असाल तेव्हा माझा अल्बम घेऊन येते तुम्हाला सर्व प्रकारचे हे दाखवते डेकोरेशनचे पण हे दाखवते फोटोच्या भोवती जे तुम्हाला हवं आहे त्याचे आणि मग त्याप्रमाणे आपण भेटून फायनल करू हं हां तुमची वेळ कधी तुम्ही येत आहे चालेल ना मी आज दिवसभर फ्री आहे किंवा उद्या पण दिवसभर तुम्ही दुकानामध्ये जरी आलात तरी चालेल आपण भेटून फायनल करू ओके हो चालेल ओके नो प्रॉब्लेम हो हो नक्की या हं हां बरं